बागकाम करताना मला अशा अडचणी भरपूर आल्या काही वेळेला मला माती मिळेनाशी झाली काही वेळेला त्याची हत्यारं म्हणजे जे खुरपणी वगैरे करायला लागतं वेळा वगैरे काही मिळ मिळत नव्हत्या तर माझ्याकडे अशी क्रिएटिव्हिटी आहे की मी ते स्वत करू शकतो बनवू शकतो किंवा मला पाहिजे तसं मी बनवून घेऊ शकतो त्याच्यामुळे हे ग बागकाम करताना मला अशा काही अडचणी जरी आल्या तरी मी त्याच्यावरती माझ्या मेहनतीने आणि माझ्या अक्कलहुशारीने मी त्याच्यावरती मात केलेली आहे